हा बोला हो शिंदे प्लं प्लंबर बोलतोय बोला अच्छा तर कुठे कुठे नळ लावायचं होतं तुम्हाला को नळात काय प्रॉब्लेम येत आहेत तुम्हाला रिपेअरिंगमध्ये ओके

हो मॅडम तर मी येईन तुमच्याकडे पण त्याआधी मग तुम्हाला जर तिथे काही सामान आणून ठेवावं लागेल जसं तुम्ही सांगितलं की वॉल खराब झालाय तर तुम्हाला नवीन वॉल आणून ठेवावं लागेल त्यासाठी आणि जर नवीन फॉसेट वगैरे लावायचं असेल तर तेही तुम्हाला घेऊन आणावं लागेल ठीक आहे मी तुम्हाला त्याची लिस्ट बनवून देतो आणि मी नळ फिटिंगसाठी येईन तर माझे चार्जेस राहतीन त्याच्यामध्ये जर तुम्ही मी एक नळ फिटिंगचे तुमच्याकडून तीनशे रुपये घेईन तर तुमचे जेवढे नळ असतील त्याच्या हिशोबाने मग चार्ज होईल तो तर तुम्ही मला वेळ सांगा तुम्ही आधी सामान आणून घ्या आणि मला सांगा मग मी त्या वेळेला तुमच्याकडे येतो पण त्याआधी मला सांगा की एकूण किती नळ लावायचे आहे तुमच्याकडे किती असे किती बाथरूम आहे किती रूम्स आहेत अच्छा एकच फ्लोअरचं आहे आपलं घर बरं ठीक आहे तर तुमच्याकडे टंकीच्या कनेक्शन बरोबर आहे ना तिथे ज्याच्यातून आपण पाईप जोडू शकतो बरं तर आपण माझ्या इतपर्यंत एक काम करा टंकीचा जो चोक आहे ज्याच्यातनं आम्ही वॉटर आपण वॉटर सप्लाय बंद करतो तो सप्लाय बंद करून ठेवा तर त्याच्याने तो जो पाणी वेस्ट होणार नाही आणि ए तो ते तेवढं बंद केलं तर मग तुम्हालाही सोपं जाईल ते ओके लवकरात लवकर तुम्ही सामान आणून घ्या आणि मला कळवा मी येतो मग लवकरच

बरं बरं बरं ठीक आहे मी कॉल करा तुम्ही मला थँक्यू